आता लोकांची जीवनशैली खूप बदललेली आहे लोकांना बारा बारा तास काम करावे लागते त्याच्यामुळे त्यांना व्यायामाला वेळ मिळत नाही त्याच्यासाठी त्यांनी थोडंसं लवकर उठायला पाहिजे आणि लवकर उठलं की त्याच्यामुळे काय होतं सकाळी अगदी व्यायामाला जिमला जायला जरी वेळ मिळाला नाही तरी एक पंधरा मिनटं अर्धा तास शुद्ध हवेमध्ये चक्कर मारून आले नुसते किंवा घरात सायकलिंग केलं तरी बराच फरक पडेल आणि मग आपल्या रुटीनला सुरवात करायची थोडंसं लवकर उठणं एवढंच आवश्यक आहे ह्याच्यासाठी आणि शिवाय थोड्याशा चांगल्या सवयी लावून घेतल्या म्हणजे घरातलं खाणं बाहेरचं शक्य तर नाही खाणं याच्यामुळेही पुष्कळ फरक पडतो म्हणजे ह्या असतात छोट्या छोट्या गोष्टी पण त्याच्याने स्वतःच्या तब्येतीवर आणि सामाजिक तब्येतीवर समाजाच्या हेल्थवर सगळ्यावरच चांगला परिणाम होतो शिवाय आपण असेही म्हणू शकतो की नियमित तपासण्या करायला पाहिजेत कारण हल्लीचं जीवन इतकं धकाधकीचं झालेलं आहे स्ट्रेसफुल झालेलं आहे की त्याच्यामुळे त्यांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही मग त्याच्यासाठी ए एक उपाय म्हणजे नियमितपणाने चेकिंग करणं वर्षातनं एकदा थोडे यंग एजमध्ये वर्षातनं एकदा तर चेकिंग करायलाच पाहिजे आणि सर्व तपासण्या करून घ्याव्यात तसेच बाकीच्या पॅथींचाही उपयोग करावा त्यांनी म्हणजे होमिओपथी म्हणा किंवा काही काही गोष्टी ज्या आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत त्या पण कराव्यात त्या असतात सोप्या आणि करायला काही कष्टकारक नसतात त्याच्यामुळे त्याचाही त्याने उपयोग करावा तसेच योगासनं करावीत की ज्याला फार वेळ लागणार नाही तुमचा फार वेळ जाणार नाही आणि जी जेव्हा जमेल तेव्हा आता लिफ्ट वापरतात तर निदान एकदा तरी काय तुम्ही पाचव्या सहाव्या मजल्यावर राहात असाल तेव्हा त्यांनी चढून जाणं हे योग्य आहे